आज राज्यामध्ये क्रीडाक्षेत्रासमोर भरपूर आव्हाने आहेत कारण की क्रीडाक्षेत्रामध्ये शासन दरबारी त्या

त्या त्यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध नसतात क्रीडांगण नसते क्रीडांगण असली तर त्याच्यासाठी साहित्य नसते आणि खेळाडूंची आर्थिक परिस्थिती नसते एखादा खेळाडू गरीब घराण्यातला असला किंवा गरीब घरातील असला तर त्याला उच्च पातळीवर खेळण्या जाण्यासाठी त्याची आर्थिक पाठबळ नसते तर ह्या सुविधा शासनाने शासनाने पाठपुरावा कराया पाहिजे किंवा द्यायला पाहिजेत आणि कोणत्याही खेळ खेळत असताना त्याचे निर्णय हे काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही कारण त्याच्यात फिक्सिंग प्रकार केला जातो जो एखाद्या मोठ्ठा श्रीमंताचा असेल तर त्याला ती मार्कं दिली जातात किंवा त्याच्यावर पर्सनॅलिटी केली जाते गरीब घराण्यातील खेळाडू हा तसाच मागास वंचित राहातो आणि यासाठी राज्याच्या क्रीडाक्षेत्रासमोर अनेक प्रकारची आव्हाने उभा राहिलेली आहेत आणि ही आव्हाने स्वीकारण्याची जबाबदारी राज्यशासन घेत नाही आणि ह्याच्यासाठी चांगले उत्कृष्ट प्रकारचे प्र क्रीडा प्रशिक्षक नसतात आणि जे क्रीडा प्रशिक्षक असतात त्यांना योग्य प्रकारे वेळच्या वेळी मानधन दिले जात नाही ह्या प्रशिक्षकांद्वारे चांगले खेळाडू तयार होतील परंतु प्रशिक्षकांची संख्यासुद्धा खूप कमी आहे एखादा खेळाडू तयार करायचा असला तर पहिलीपासून किंवा नर्सरी कीपासून के जीपासून पी जीपर्यंत के जीपासून पी जीपर्यंत ह्याला खेळाचं माहिती किंवा खेळाचं ज्ञान दिलं पाहिजे त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये ग्राउंड हो क्रीडांगण चांगला चांगल्या प्रकारची जीम किंवा चांगल्या प्रकारचा त्यांना सकस आहार शाळेतून दिला पाहिजे